आपल्या सांस्कृतिक परंपरा साजऱ्या करण्यासाठी आणि त्याचा मान ठेवण्यासाठी मराठी भाषक जे फक्त एकमेकासोबत भेटतात जसं की जे लहान आहेत ते आपल्या मोठ्यांच्या पाया लागून त्यांना अभिवादन करतात आपुलकीने विचारपूस करतात की तुम्ही कसे आहात काय आहात जे मोठे माणसं आहेत ते लहान आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांना पाया पडल्यानंतर आशीर्वाद देतात त्यांची पाठ थोपटते आणि त्याला त्याच्या अभ्यासाबद्दल करियरबद्दल आणि त्याच्या जॉबबद्दल वगैरे आपुलकीनं विचारपूस करतात आणि पारंपरिक पद्धत तर हेच झाली की आपलं सगळ्यांच्या आपल्यापेक्षा मोठे आहे त्यांचा मान करणं सन्मान करणं अशा सगळ्या गोष्टी मराठी भाषक करतात